राज्यातील कृषी क्षेत्र उद्योजकता हे व्यवसायाला विकासावर नेत आहे कारण कृषी क्षेत्र हे शेतीवर पूर्ण अवलंबून आहे जसं की शेतीमध्ये मिळणारा प्रत्येक कच्चा मालाशिवाय पक्का माल शेती कृषी उद्योगात उत्प पक्का माल बनवता येत नाही जसं की कापूस कापसापासून कपडा तयार करणे तसेच ऊस ऊसापासून गुळ साखर बनवणे तसेच कडधान्य जसे की तेलबिया सोयाबीन सोयाबीन अस पसवून तेल तेल बनवणे अशा प्रत्येक वस्तू ही शेतातून उपलब्ध होत असते जसं की कच्चा माल हा शेतात उपलब्ध असते त्यामुळे प्र आपलं महाराष्ट्र राज्य हे शेतीप्रधान राज्य असल्यामुळे शेतीला व्यवसायाला उद्योग शेती क्षेत्राला उत् म्हणजे प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तेव्हा वेग वाढवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शेती व्यवसायामध्ये अनेक योजना जसं लागू करणं हा कृषी क्षेत्र उद्योजकताला मदत करेल किंवा प्रोत्साहन देईल त्यासाठी वेग वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी शेती व्यवसायाला मार्गदर्शन निधी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे जस आणि ही सेंद्रिय शेती झाल्यामुळे शेतीमध्ये उद्योग व्यवसायाला जास्त माल उत्पादित होत आहे आणि त्याच्यामध्ये वेग वाढत आहे ते वेग वाढण्या वाढलेला वेग हा कृषी क्षेत्राला उपयोगी करत आहे उपयोगी ठरत आहे आणि ते मदत कर उद्योगी क्षेत्राला मदत करत आहे